मला पाळीव प्राणी खूप आवडतात जसं की आज पण आमच्या घरी एक कॅट आहे जी की कॅट आमच्या घरी छोटी होती तेव्हापासून आतापर्यंत आहे त्याच्यासोबतच दुसरे दोन कॅटसुद्धा आलेले आहे त्यांनासुद्धा आम्ही जेवण देतो एक जी कॅट आहे ती आमच्या घरची कॅट आहे तिला आम्ही कधी टेरेसवर ठेवतो कधी घरात ठेवतो पण जी बाहेरची कॅट्स आहे त्यांनासुद्धा आम्ही पनाह देतो त्यांनासुद्धा जेवण देतो आणि मला आवडतात कॅट्स कारण की कॅट्स जेव्हा आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा आपलं जे मूड असते किंवा पॉजिटीविटी असते खूप छान वाटते जरी कधी राग आला किंवा सॅड असलं तर त्यांच्याकडे बघत आणि त्यांच्यासोत खेळ त्यांना जर एक टच पण करा तरी तुम्हाला एक वेगळं वाईव्स मिळेल पॉजिटिव वाईप्स मिळतात मी ज्यामधून एक वेगळाच आनंद आणि एनर्जी येते तर त्यामुळे पाळायला पाहिजे आणि जर मला कोणी जर दिलं की तुम्ही जर हा वे एखादा पाळीव प्राणी पाळा तर मी नक्कीच आवडीने पाळील आणि तसं पण माझ्या घरी कॅट्स आहेत आय लव कॅट्स आणि मला कॅट्स खूप आवडतात आणि कॅड छोटे छोटे पिल्ले असतात तेव्हापासून मी सतत एक महिना कॅडच्या पिल्लांना छोटे छोटे किटेज किटीजला मी माझ्याजवळ रात्रभर झोपवलेलं त्यांचं एका बाळासारखं सगळं गोष्टी केलेलं पण काही काही ता काही काही काळात असं असते की त्यांना अशक्य असं होऊन जातं त्यांची तब्येत बिघडतं किंवा काही तर आम्ही त्यांची हायजिन खूप जास्त मेंटेन करतो तिला काही झालं तर आम्ही दवाखान्यात घेऊन जातो तिला ट्रीटमेंट देतो तिला परत जेवण देतो खाण्याचं बरोबर देतो पाणी एक फ्रेश वॉटर देतो जसं की आपण पितो तसंच त्यांना पण आम्ही देत असतो कारण की ते एक निसर्गाचा पार्ट आहे आणि जर ते चांगले असणार तरच आपलं निसर्ग अन् आपली लाईप चांगली असेल आणि जर ते त्यांना बोलता येत नाही चालता येत नाही फिरता येत नाही अशी पण फारसे प्राणी आहेत जे खूप अपंग झालेले आहेत त्यांनासुद्धा एक आपण घरी पा आन दिलं पाहिजे आणि त्यांचंसुद्धा करायला हवं मला असं वाटते की पाळीव प्राणी सगळ्यांनीच पाळायला हवंय जे की चांगले असतात आपल्यासाठी आणि निसर्गासाठी